हो हो कुठं जायचं आहे

ठीक आहे ना ठीक आहे ना किती किती किती कित तारखेला जायचं आहे किती तारखेला जायचं आहे एक तारखेला ठीक आहे ना रेट आमचे किलोमीटरप्रमाणे असते वीस रुपये किलोमीटर

ते सगळं आमच्याइकडं

किलोमीटर हो एक दोन रुपये कमी

हे सगळं तुमच्याइकडे

नाही नाही नाही नाही स सगळं तुमच्याइकडे नाही नाही नाही याच्यात फक्त डिजल आमचं राहील बस ठीक आहे फोन करा बुकिंगचे ॲडव्हान्स द्यावं लागन ठीक आहे ए ठीक आहे